मी मी गाणं म्हणताना सोबती कोणाला माझ्या पार्टनरला नेते तबला वाचायला वाजवायला मी तसं मी गाणं म्हणताना तबला ते काही नाही वाजत पण पण माझा आवाज खूप असं चांगला आहे मी सिंगिंगचे क्लासेस केले होते आणि ह मला पी गा गाणं गाताना नं तबला गाणं गाताना तबला खूप आव तबला वा त गाणं पण मीच म्हणते आणि तबला पण मीच वाजवते कारण तबला वाजल्यावर गाणं असं चांगलं हे होते आणि गाणं मला येते फार काय हे नाही आणि माझ्यासोबत पण असतात माझे पार्टनर मी गाणं म्हणते त्यांनी एकजण पियानो वाजवते एकजण तबला वाजवते एकजण पुंगी वाजवते आणि मी गाणे म्हणते असा माझा आवाज खूप चांगला आहे पण पण काही काही लोकांना आवडतंच नाही पण मी तरी पण गाणं म्हणते आणि मी खूप चांगली सिंगर आहे आणि मला गायला खूप आवडते ओल्ड साँग पण खूप आवडतात नवीन गाणे पण खूप आवडते आणि सिंगर हे खूप भारी असते का खूप लग्नाला असं बोलवतात सिंगिंगला आणि बस एवढेच आणि हा गाणं बँडने ते बँड बँड नाही वाजवत मी कारण की मला बँड आवडत नाही